कला आणि हस्तकौशल्ये हे कोणत्याही राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा आत्मा आहे ते केवळ सौंदर्य आणि अभिव्यक्तीपर्यंत मर्यादित नसून समाजाच्या इतिहास परंपरा आणि जीवनशैलीचे जतन आणि संवर्धन करण्याचे एक महत्त्वाचे कार्य करतात राज्याच्या सांस्कृतिक ठेव्यामध्ये हे क्षेत्र मोठी भू भूमिका बजावते कारण ते पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांना जपण्यास मदत करते प्रत्येक राज्याची एक विशिष्ट संस्कृतिक ओळख असते जी त्याच्या पारंपरिक कलेतून स्पष्ट होते ही कलाप्रकार ही कला प्रकार त्या त्या प्रदेशाच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनतात आणि स्थानिक तसे जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवतात हस्तकौशल्य आणि कला हे भूतकाळातील परंपरांचे जिवंत दस्तऐवज असतात त्यामध्ये पारंपरिक ज्ञान जीवनशैली धार्मिक आणि सामाजिक संदर्भ साठवले जातात उदाहरणार्थ अजंठा एरो एलोरा लेण्यांची भित्तिचित्रे तंजावर पेंटिंग्स आणि मधुबनी चित्रकला याच कलाकृती प्राचीन परंपरा परंपरांचा वारसा पुढे नेत आहेत कला आणि हस्तकौशल्ये हे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचे आणि ठेव्याचे जतन करणारे प्रमुख घटक आहेत ते परंपरा जपतात स्थानिक समुदायांना आर्थिक आधार देतात आणि जागतिक स्तरावर राज्याचे सांस्कृतिक वैभव सादर करतात त्यामुळे या क्षेत्राचा संवर्धनासाठी सरकार आणि समाजाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे